गाण्याऱ्या मित्रमंडळींचा समूह म्हणाल तर तसा माझा नाही परंतु आम्ही नातलग मंडळी करोना काळामध्ये अतिशय प्रेमाने आणि अतिशय आवडीने गाणी गात असू थोडी थोडकी नाही तर चाळीस पंचेचाळीस गाणी मी ह्या काळामध्ये म्हटली वेगवेगळ्या गायकांची गाणी म्हटली उत्साही लोकांचा एखादा गट किंवा असा तयार केलेला जरी नसला तरी ह्या नातेवाईकांच्या ह्या गटाने आम्ही एकमेकांशी अतिशय चांगला गट अतिशय चांगला गट म्हणून कामं झाली याशिवाय माझ्या मित्रांचा एक उपक एक उपक्रम म्हणाल तर गाणी गाण्याचा उपक्रम आहे आणि महिन्यातून एखाद वेळेला माझ्या मित्रांची बैठक होते आणि त्यानुसार आम्ही गाण्याचे कार्यक्रम करतो कराओकेवर गाणी जनरली म्हटली जातात त्याशिवाय आम्ही स्वतः विदाउट कराओके अशी सुद्धा गाणी म्हणतो